हा प्रकार गेल्या महिन्यात घडला आम्ही चार पाच मित्र रस्त्यावर उभा होतो रस्त्यावर उभा असताना आमाला अचानकच शेजारच्या घरातून मोठ्यानं आवाज आला आम्ही चार पाच मित्र त्यांच्या घरी प पळत गेलो पळत गेल्यावर आम्हाला असे दिसले की वृद्ध आई त्या जमिनीवर पडल्या आहेत आम्ही ताबडतोबच त्यांना ॲडमिट करायला सी पी आर दवाखान्यात नेलं सी पी आर दवाखान्यात नेताना आम्ही त्यांच्या नातेवाईकांना फोन करून त्यांना सी पी आर दवाखान्यात बोलवले बोलवल्यावर आम्ही डॉक्टरांनी तपासणी चालू केली तो कर बरोबर दोन दिवस तपासणी सुरू होती तिसऱ्या दिवशी त्या वृद्ध आईचे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले त्यानंतर ते ते डॉक्टरा डॉक्टरांनी सगळं पॅकअप केले त्या आईंना तर त्यानंतर मला असे दिसली द मला असे कळले की त्या मला असे जाणवले की त्या वृद्ध आईचे मू मृत्यू झालीची नोंद झालेलं नाही असे मला कळले मी ताबडतोबच ती नोंद झाली आहे की नाही तपाण्यासाठी मी त्या सी पी आर दवाखान्यात गेलो त्या दवाखान्यात आम्ही गेल्यावर आम्हाला असं दिसले की दोन ते भरपूर मोठी लाईन होती त्यामध्ये मी थांबलो त्यानंतर मग मी चौकशी कण्यात थोडं काउंटरवर गेल्यावर मला चौकशी केली तर त्याची नोंद झाली होती तर नोंद झाल्यावर मी त्यांना मी त्यांच्या नातेवाईकांना सांगून आलो की आई वृद्ध आईची नोंद दिन निधन झाले ही नोंद सी पी आर दवाखान्यात झाला आहे असे सांगून मी त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांना आश्वासन देऊन आलो असे मी हा प्रकार द के मागच्या महिन्यात घडला माझ्या डोळ्यासमोर हे हे एक हे मी